आमच्या गावची वार्षिक जत्रा फेब्रुवारी महिन्यामध्ये असते भैरवनाथाची जत्रा असते आणि त्या जत्रेमध्ये बऱ्याच वेळाला मी सहभागी झालेलो आहे लहानपणी तर खूप या जत्रेमध्ये मजा यायची कारण देवाची पालखी जी नाचवली जायची ती खूप छान असायची आणि सगळे जल्लोषात गुलाल उधळून त्यावेळी पालखीचा आनंद घेतला जायचा तसेच जत्रेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची खेळण्याची साहित्यं असतील खाण्याचे पदार्थ असतील या सगळ्याचा आनंद घेतला जायचा परत कुस्त्याची स्पर्धादेखील असायच्या यादेखील सभा घेऊन त्याचा आनंद घेतला जायचा